हॅलो मी गजानंद बांदेकर नवीनच तुमच्या या शहरामध्ये स्थलांतरीत झालेलो आहे आणि मला कचरा विल्हेवाट सेवेसाठी नोंदणी केलेली आहे माझा नोंदणी क्रमांक जो आहे तो पाच शून्य शून्य दोन चार सहा एक आठ नऊ शून्य एक चार असा आहे तुमच्या कार्यालयाकडून कचरा विल्हेवाटसाठी कशा प्रकारची करता आणि त्याची स्थिती काय आहे याची सर्व अपडेट माहिती मला या खात्यावर तुम सांगा ही तुमच्याकडे विनंती धन्यवाद